जी मी ऑनलाईन साडी बोलवली होती ती काही दिवस छान होती बाकी ते दोनतीनदा घातल्यानंतर तिची शायनिंग वगैरे निघून गेली तिची पेंटिंग जे डिझाईन होते ना तेच्या खडे वगैरे निघाले आणि ते कापड तर तो पूर्ण चुराळ माराळ म्हणजे जी क्वॉलिटी पहिली दिसली तशा कॉ तशा क्वॉलिटीची ती निघाली नाही आणि ती साडी मला असं वाटते की थोडी महागच झाली आहे